हॅलो हॅलो पल्लवी होय होय

परत यायला पाहिजे घरी येईन मी हो हो येईन आणि ते घागरा दिलेला तो त्याचं पॅच लावलं आहे काय अहो

चालेल चालेल त्यात थोडेशे लटकन पण लावायचं आहे ब्लाऊजला घागराच्या ते पण आणून देईन तुम्हाला मी मी आणीन तुम्ही आणू नका हां हां हां आणि ते ब्लाऊजचं मागचं फॅशन आहे जमली आहे ना अहो पान गळा हं आणि एक नवीन दोन बघितलेत मी ते पण सांगील आणि त्याला पिको फॉल पण करायचं होतं घागऱ्याला काय गरज नाही आहे पिकोचं पिको तरी लागेलच फॉल एक वेळ राहिला तरी चालेल

हो हो हो हं हं बरं

आणि खरं आहे आणि एक दोन दिवस आत्ताच दोन दिवस काय सवड नाही दोन दिवसांनी येईन मी आणि तोच पत्ता आहे तुमचा प्लान्टिंगविंगच्या मागं

होय होय हो होय होय होय

चालेल चालेल बरं हां मध्ये दोन दिवस गावाला गेलेलात की

होय होय येऊन गेले म्हणजे येऊन नव्हते गेलेले माझी मैत्रीण एक आलेली तिथं तिला मी विचारलं होतं तर नाही कुलूप होतं म्हटली म्हणून म्हटलं फोन करते हं होय होय होय आता मी हं

हो होय होय होय होय आणि आम्हाला आता दिल्यानंतर जरा अर्जंटच द्या हां चालेल चालेल चालेल हां हां हां